अमरावती जिल्ह्याचा प्राथमिक व्यवसाय हा मेनली शेती आणि त्यानंतर स्ट्रीट फ्रूट वेंडर इतकाच आहे त्यासाठी विशेष तर पर्यटक वगैरे काही येत नाही पण काही काही जे इथले स्ट्रीट वेंडर जे फेमस आहे तिथे खूप सारे फूड ब्लॉगर्स किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे जे पर्यटक टुरिझम येतात ते त्या त्या पेसिफिक ठिकाणी ते ते पेसॅलिटी डिश खाण्यासाठी आवर्जून जातात